हॅलो गोगटे महाविद्यालयमधून बोलताय का आपल्या इथे संगीत महोत्सव होणार आहे अशी कल्पना आम्हाला मिळालेली आहे तरी त्या स स संगीत महोत्सवाची पार्श्वभूमी काय आहे आणि कशाबद्दल आहे ते आम्हाला कळेल अच्छा कवि संमेलन म्हणजे संगीत महोत्सव कशाबद्दल आहे तो म्हणजे क क्लासिकल संगीत आहे का मॉडर्न आहे आणि संगीत महोत्सवासाठी पार्ट न म्हणजे जर त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा त्याला बघायचा असेल तर क काय प्रक्रिया आहे त्यामध्ये किंवा त्यामध्ये तिकीटं आहेत पैशांची काय तिकीटांची किंमत काय आहे आणि कुठल्या ठिकाणी होणार आहे तो संगीत महोत्सव आणि संगीत महोत्सवामध्ये जे संगीत सादरीकरण होणारे तुमचं तिची थीम कळली तर म्हणजे आम त्याची थीम काय आहे त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे कोणाला संबोधित करून तो संगीत महोत्सव होतो आहे तिथे येणं योग्य राहील की नाही या माझा वेळ आणि पैसे फुकट वाया नको जायला या हिशोबावर ते संगीत पार्श्वभूमी कशावर आहे हे कळलं असतं तर खूप चांगलं झालं असतं क्लासिकल थीमवर असेल तर ठीक आहे आम्ही नक्की सहभाग घेऊ चालेल